उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास पाहायला गेला तर हा खूप पुरातत्व इतिहास आहे अर पुराण्या जुन्या काळापासूनचा इतिहास आहे हा उस्मानाबाद जिल्ह्यावरती निजामांचे राज्य होते त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थनी मराठवाडा मुक्ती संग्रामला चालना दिली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा मुक्तिसंग्रामला यश आले आणि उस्मानाबाद निजामापासून वेगळा झाला आणि तो मराठवाड्यात आला त्याचप्रमाणे जर पहायला गेलं तर काळानुरूप उस्मानाबादचा विकास होत आहे प्राचीन काळांमध्ये आधुनिक विकासाबद्दल खूप काही बोलण्यात आलं आणि ते अंमलबजावणी करण्यात आली जिल्ह्यातील काही प्रसिद्ध ठिकणांचा त्यामध्ये खूप मोठा हातभार आहे त्यामध्ये त येतं ज्याच्यामध्ये संत गुरबाकाका आहेत त्यांचा इतिहास तिथे लाभलेला आहे संतभूमी म्हणून त्याला ओळखलं जातं हल्लीच काही उत्खननांमध्ये तिथं ईसवीसनापूर्वी काही जुनी नगररचना आढळून आली त्याच्यामुळे एक ऐतिहासिक वारसा त्याला लाभलेला आहे त्यानंतर न रुकचा भुईकोट किल्ला जिथे नर्मदा धबधबा ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या रंगाचे पाणी व्हायले जातं ते काहाणी आणि त्यासोबतच साडेतीन शक्तिपीठापैकी एक म्हणजे आई तुळजाभवानीचं तुळजापुरातलं मंदिर हे एक खूप ऐतिहासिक वारसा आहे त्यानंतर रामलिंग जिथे स आपले प्रभु श्रीरामांचं वास्तव्य होतं असं म्हंटलं जातं न त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंगही तिथं आहे अशा खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टींनी नटलेलं उस्मानाबाद शहर सध्या आहे